मराठी भाषा ही बोलायला आणि वापरायला अत्यंत सोपी आहे आणि तशीच ती जिव्हाळ्याची आणि आपलेपणाची सुद्धा आहे तसेच प्रत्येक मराठी शब्दाचे दोन अर्थ निघतात त्यामुळे मला मराठी भाषा माझ्या मनाला भावते जसं की वळतं कर वळतं कर हा शब्द असा आहे की एक आपण वळते करणे म्हणजे पै पैसे मुबलक प्रमाणात खर्च करणे म्हणजेच की पैसे वळते कर एखादा कंजूस व्यक्ती असेल की जो पैसा काढत नसेल तर मग त्याला म्हणतात की अरे पैसे वळते कर हाच शब्द दुसऱ्या अर्थाने वापरला जातो की एखादं अडलेलं काम असेल तर ते काम पूर्ण करून द्यावं म्हणजेच काय की ते काम वळतं कर की ते काम सरळ कर किंवा त्याला योग्य दिशा दे मग अशा मराठीचे प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ निघतात आणि ते वेगवेगळ्या अर्थाने असू शकतात जसं आपण एखादा काम करताना आपण म्हणतो की ठीक आहे मला चालेल मला चालेल म्हणजे काय की एखाद्याने समोरच्याने जी काही कृती सांगितली असेल किंवा तो जे काही म्हणत असेल त्याचं जे काही म्हणणं असेल ते मला मान्य आहे म्हणजेच की चालेल आणि चालेल याच शब्दाचा दुसरा अर्थ होतो की तो रस्त्याने चालेल म्हणजेच काय की वाक्यरचना पाहून तिथे शब्दांचा अर्थ बदलतो अशी ही मराठीची जी जादूची कांडी आहे ती वाक्याच्या अर्थानुसार वेगवेगळ्या पद्धतीने फिरवली जाते आणि म्हणूनच मराठी माझ्या मनाला भावते